आमच्या भागात पर्यटन हे खास करून गुरुद्वारा बासर जिथे सरस्वतीचं मंदिर आहे माहूरगड जिथे रेणुकामातेचं मूर्ती आहे आणि गोरठा जिथे वरदानंद भारती आणि दासगणू महाराज यांचं समाधी स्थान आहे तसेच आसपास च्या शहरांवर देशातून इ इतर ठिकाणाहून लोक येतात त्यामुळे इतर लोकांना त्यातून काम कामगार मिळतो जे की फळं फुलंवाले लॉजिंग यांना यांचा यामुळे फायदा होतो कारण येणारे पर्यटक त्या ठिकाणी थांबतात येणाऱ्या प्रत्येक पर्यटनाच्या ठिकाणी व्यवस्थित वा गाड्यांची वाहतूक ॲटो बसेस रेल्वे उपलब्ध आहेत त्यामुळे सगळ्यासाठी ते सोयीचे आहे अशी बरीच ठिकाणं आहेत जिथून परदेशातून देशभरातून लोक येतात आणि ते त्याचा आनंद लुटतात